मला मराठीतील उद्धव शेळके नावाचे लेखक फार आवडतात आणि त्यांनी लिहिलेली धग कादंबरी सुद्धा मी खूप वेळा ऐकलेली आहे आणि वाचलेली सुद्धा आहे ज्यावेळेस मी लोकांच्या तोंडातून ती कादंबरी ऐकत होतो आणि त्यांच्याविषयी जी भावना होती लोकांच्या मनात ती भावना ऐकून मी खूप प्रेरित झालो आणि त्यांचे राहणीमान सुद्धा मी ब बऱ्याचदा ऐकली आहे आणि त्यांच्याविषयी जे काही लोकांनी लिहिलेले आहे ते मी बऱ्याचदा वाचलेले आहे आणि असे वाटायला लागले आहे की शां तो जो माणूस हाय तो खूप शांत स्वभावाचा आहे आणि खूप वैचारिक आहे त्यांच्या लेखनाविषयी जी जर गोष्ट केली तर त्यांचे लेखन हे साधे सोपे आणि सरळ स समोरच्याला काही कष्ट न घेता समजेल अशा पद्धतीचे त्यांचे लेखन आहे त्यांच्याविषयी जास्त फार मला माहीत नाही पण जे काही माहीत आहे तेच उपलब्ध आहे